आपल्याकडे निसर्गाने जे आपल्याला दान दिलेलं आहे त्या हिरवाईचं आणि स्वच्छ पर्यावरणाचं रक्षण करणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपण जेव्हा पर्यटनासाठी दुसरीकडे जातो तेव्हा आपल्या जवळच्या असलेल्या खाऊचे पदार्थ किंवा पिशव्या पाण्याच्या बाटल्या या आपण आजूबाजूला अस्ताव्यस्त फेकतो आणि त्यामुळे नद्यांचं पाणी अडतं डोंगरावरती बाटल्यांचा प्लास्टिकचा खच पडतो आणि प्लास्टिकच्या पिशव्या ह्या वर्षानुवर्ष विघटन होत नाही नाहीतर तशाच मातीमध्ये राहतात माधी मातीची पोषकता कमी होते आणि निसर्गाचं संतुलन यामुळे बिघडतं त्यामुळे कधीही अवर्षण कधी खूप पाऊस कधी खूप कडक उन्हाळा आणि कधी खूप थंडी असे सगळे व्यस्त ऋतूमान आपल्याला अनुभवायला मिळतात तर हिरव्यागार स्वच्छ परिवणाचं पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपली सगळ्यांची एक निसर्गातली घटक म्हणून जबाबदारी आहे आणि माणूस जेवढं पर्यावरणाचं रक्षण करू शकतो जेवढं तो प्रदूषण करतो त्यानेच ते जबाबदारी उचलायला पाहिजे ह्याच्यासारखं दुसरं मोठं काम नाही आहे